असं म्हणतात मुलगे शिकली प्रगती झाली मु मुलींच्या शिक्षणासाठी जे योगदान दिलंय ते सावित्रीभाई फुले यांचं खूप मोठं योगदान आहे मला असं वाटतं की प्रत्येक मुलीने जोपर्यंत स्वता ती इंडिपेंडंट होत नाई ती या समाजात स्वतः अगदी बेदळकपणे किंवा न घाबरता नुमानता वावरू शकत नाही तोपर्यंत तिने शिकावे कारण मुलं हे शिकत असतात प्रत्येकजण आपल्या मुलाला जास्त शिकवण्याचा प्रयत्न करतो तो आज उद्या जाऊन पुढे इंजिनीयर होईल डॉक्टर होईल आणि घर संभाळेल हे आजच्या युगातील लोकांची जी आजच्या जी पिढी आहे त्यांचं एक सम समज आहे की मुलगा म्हणजे घर संभाळणार मुलगा म्हणजे वंसाचा दिवा आणि मुलगीला दहावी झालं की चला भांडी दोणी करा घरचं कामं करा अठरा वर्षी लग्न लावून द्या मग ती शेवटी मुलगी एक वेगळ्या न्यूणघंडात येते तिचं मेंटली ती प्रिपेअर नसते प्रत्येक गोष्टीला तुम्ही तिचं लग्न लावून देता ती शिकले दहावी तिला जगातील गोष्टीनं फेस कसं करायचंय समाजामदे कसं वावरायचंय हे तिला माहीत नसतं हे सगळं असतं दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिसिजन मेकिंग ती जोपर्यंत चांगली शिकत नाई तोपर्यंत ती स्वताचं डिसन्स घेऊ शकत नाई एक डिशन मेकिंग ती होऊ शकत नाई त्यामुळे जोपर्यंत मुलगी ही स्वताच्या विचारांवर स्वताच्या पायावर उभी राहत नाई तोपर्यंत तिला शिकवा आणि तिला शिकवलंच पाहिजे प्रत्येक काम हे मुलगा करत नसतो आजच्या युगात पाहिजलं तर मुलांपेक्षा मुलगी तिच्या आईवडलांना सांभाळण्यास सक्षम ठरली आहे हे आजकालच्या नि आजकाल निर्दर्शनाच येत असतं मुलगा मुलाचं लग्न झालं की मुलगा आपलं आपल्या संस्कृत रमून जातो परंतु त्याच्या त्यांना ज्याने शिक्षण दिलं त्याच्या आईवडलांचं काही आई वडल्यांकडे त्याचं लक्ष नसतं तर माझ्या मला तर असं वाटतं की माझ्या बहिणीने किंवा माझ्या मुलीने खूप शिकावं आणि खूप प्रगती करावी आणि तिने खूप पुढे जावं